विजेची धोक्याची माहिती जर कधी आपले पिनमधून तार निघलेली असेल आणि ती तार एकमेकांना जर जुडलेली असेल तर खूप मोठा झटका बसतो त्याला शॉट सर्किट म्हणतात कधी जर तार उघडी असेल आणि जर त्या तारीला आपला हात लागला तर आपल्याला शॉक बसू शकतो त्या गोष्टीसाठी वाचण्यासाठी पहिलेच आपल्याला या गोष्टीची माहिती हवी आहे तरी एक तुम्हाला गोष्ट सांगतो जसं पावसाळ्यामध्ये खूप ठिकाणी वीज जाते खूप ठिकाणी वायर वगैरे तुटते तर एकदा आमच्याच एरियामध्ये एका पोलची लाइट गेली होती पण आम्हाला माहिती नव्हतं आणि त्या कारणामुळे त्या पोलमध्ये वीज होती तर आमच्या एरियातला कुत्रा गेला आणि त्या त्यानी त्याच्यावरती लघवी केली तर त्याचा झटका एवढा जास्त होता की तो कुत्रा तिकडंच चिपकला आम्हाला न कळता आम्ही त्या कुत्र्याला पाच मिनटं दहा मिनटापासून बघतोय पण तो कुत्रा त्याच पोजिशनमध्ये आहे मग आम्हाला नंतर समजलं की त्या कुत्र्याला करंटचा झटका लागला तर ह्याच्यावरून हे शिकायला भेटते की कोणतेही कधी गोष्ट आपल्याला सांभाळून घ्यायची आहे मग आम्ही लाकूड वगैरे घेतलं मग त्या कुत्र्याला वेगळं केलं आम्ही आणि जसं खूप साऱ्या पिक्चरमध्ये पण दाखवतात की वीज विजेची वायर पाण्यात असली तर त्या पाण्यामध्ये हात लावून पण आपल्याला पाण्याचा झटका लागतो विजेचा झटका लागतो तर सगळं आपण या गोष्टीला डोक्यात ठेवून आपण सावधान राह्यला पायजेल कारण की कोणतीही गोष्ट कधीही घडू शकते त्याच्यासाठी धन्यवाद